नीरज गॅस एजन्सीचा फोन नंबर आहे का हा नमस्ते सर मी तुम्हाला खूप वेळा फोन केलेला होता पण कोणी माझ्या फोनला उचलला नाही किंवा फोनला रिस्पॉन्स दिला नाही माझी एक अडचण होती की आता मी द पुण्याहून धाराशिवला स्थलांतरित झालो आहे याकरिता माझा पत्ता अपडेट करायचा होता कोणी कोण लिहिणार आहे का मी कसं आहे कारण कोणच फोन उचलत नव्हतं त्यामुळे मला पत्ता अपडेट करण्याची अडचण येत होती तुम्ही कृपया माझा नवीन पत्ता अपडेट कराल का हां माझा नवीन पत्ता माझा ग्राहक क्रमांक आहे एक दोन तीन चार पाच हां त्वरित लवकरात लवकर माझा पत्ता अपडेट झाला पाहिजे कारण मला इथे खूप अडचणीला सामना करावा लागतं आहे कृपया करून तुम्ही माझा पत्ता अपडेट करावा अन्यथा मला ग्राहक केंद्रामध्ये तक्रार करावी लागेल किती दिवसामध्ये होईल पत्ता अपडेट माझा